मराठी भाषेनं महाराष्ट्राला अनेक साहित्यिक रत्ने बहाल केली त्यापैकीच एक म्हणजे सुनीताबाई देशपांडे आपल्या विनोदी लेखनातून आणि कथाकथनातून संपूर्ण महाराष्ट्रावर अधिराज्य गाजवणाऱ्या पु ल देशपांडे यांच्या सुविद्य पत्नी म्हणजेच सुनीताबाई देशपांडे ज्याप्रमाणे मोठ्या वटवृक्षाखाली छोटे रोपटी वा वाढत नाहीत त्याचप्रमाणे सुनीताबाई देशपांडे या असाधारण प्रतिभावान लेखिका असूनही केवळ त्या पु लंच्या पत्नी होत्या म्हणून त्यांची प्रतिभा झाकोळलेली आपल्याला पाहायला मिळते मात्र तरी देखील त्यांनी जे काही थोडेफार लिखाण केले त्यातून त्यांनी आपल्या लिखाणातून आपला ठसा वाचकांच्या मनावर स्वतंत्रपणे उमटवला हे नक्की त्यांनी आहे मनोहर तरी हे त्यांच्या आणि पु लंच्या जीवनावर लिहिलेलं एक अतिशय उत्कृष्ट असं पुस्तक तसेच त्यांनी जी ए कुलकर्णी यांना लिहिलेला प्रिय जी ए हा त्यांच्या पत्रांचा समूह हा देखील त्यांच्या लेखनाचा एक वैशिष्ट्यपूर्ण नमुनाच म्हणावा लागेल सुनीताबाईंनी पु लांना प्रत्येकचबाबतीत त्यांच्या आयुष्याच्या सर्व टप्प्यांवर अतिशय मोलाची साथ दिली व जिथे गरज पडेल तिथे प्रसंगी पु लंना मोलाचे मार्गदर्शनही केले म्हणूनच एकदा पु ल गमतीने म्हणाले होते की मी देशपांडे आणि सुनीताबाई उपदेशपांडे सुनीताबाई या पु लंच्या हातून वैशिष्ट्यपूर्ण लेखन घडावं यासाठी सतत प्रयत्नपूर् प्रयत्न करत असत पु ल थोडेफार सिगारेटचे शौकीन होते त्यांची ही सवय सुनीताबाईंना नवीन नव्हती सुनीताबाई त्यांना सिगारेट दुसऱ्या कोणाकडे मागावी लागू नये म्हणून त्यांच्या या व्यसनाची देखील अतिशय मनापासून काळजी घेत आणि स्वतः जवळ सिगारेट ठेवत त्यांच्या हातून उत्तम लेखन घडावे म्हणून कधी कधी सुनीताबाई या सिगारेटचीच मदत घेत त्यांनी अंमलदार या नाटकाचा तिसरा अंक पूर्ण करावा म्हणून सुनीताबाईनी चक्क त्यांची सिगारेट लपून ठेवली आणि अंक पूर्ण झाल्याशिवाय सिगारेट मिळणार नाही अशी पु लंना ताकीद देऊन ठेवली आणि गंमत म्हणजे त्याच रात्री पु लंनी अंमलदार या नाटकाचा तिसरा अंक पूर्ण करून सुनीताबाईंना भेट म्हणून दिला